बरेचदा वारस आणि मृत्युपत्रांची जी न्यायिक व्यवस्था जी आहे ती तशी बऱ्यापैकी जातं आहे पण यामध्ये कसं आहे की टेस्टामेंटरी मॅटर्स जे असतात किंवा ज्याच्यामध्ये विल वगैरे प्रूफ करण्याचा बरेचदा एक हे असतो त्यात आपल्याला असं दिसतं की मुळात विल ही काही रजिस्टर्ड असावी मृत्युपत्रे रजिस्टर्ड असावा याची काही जबरदस्ती नाही आहे ते अनरजिस्टर्ड देखील चालू शकतं पण आता एखादं वेळेला दोन तीन वेगवेगळी मृत्यूपत्र करण्यात आली आहेत त्यातलं खरं कुठलं खोट कुठलं तर या संदर्भात काही निकश असं आहे की त्याच्यामध्ये वीटनेस कोण आहेत ते महत्त्वाचं आहे ते कुठल्या दस्तलेखकानी लिहिलं आहे का रजिस्ट्रेशन अनरजिस्ट्रेशनचं इतका उल्लेख नाही आहे पण बरेचदा कसं होतं एक प्रकरण मी स्वतः हाताळलं आहे त्यावरून सांगतो आहे की वडिलांनी जे पहिलं मृत्यूपत्र केलं ते त्यांचे इच्छेप्रमाणे होतं काही भावंडांनी वडिलांना बळजबरी करून दुसरं आणि शेवटचं मृत्यूपत्र तयार करून घेतलं त्यांच्याकडून कायदा म्हणतं की शेवटचं मृत्यूपत्र हे ग्राह्य धरावं पण आता मुळात शेवटचं जे मृत्यूपत्र करण्यात आलं तेच वडिलांच्या वयाच्या ब्याण्णव्या त्र्याण्णव्या वर्षी करण्यात आलं की ज्यावेळेला त्यांना स्वतःला शारीरिक आणि मानसिक दुर्बलता होती त्यांना स्वतःला आपण दस्त कुठला करतो आहे याची कल्पना नव्हती दस्त वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे इंग्रजीत करण्यात आला होता ज्याची त्यांना फारशी जाण नव्हती आता अशा केसमध्ये जरी ते वीटनेस त्याच्यामध्ये असतील दस्तलेखक असतील पण शेवटी मला सांगा की ते खरं विल होतं का नव्हतं पहिलं विल खरं विल आहे तर अशा केसमध्ये बरेचदा राज्यपालिकेने काय करायला न्यायपालिकेने काय करायला हवं की त्याच्यामध्ये असा स्ट्र्रीक्ट सेंस तुम्ही नियम ठेवू नका की शेवटचं विलचं हे व्हॅलीड विल आहे म्हणून बरेचदा काय होतं की आता या प्रकरणात जे मी तुम्हाला सांगतो आहे की वडिलांनी जे विल वयाच्या अठ्ठ्याहत्तर एकोणविसाव्या एको एकोणऐंशीव्या वर्षी केलं होतं ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी केलं होतं नंतरचं बळजबरीनं केलं पण ही बाब अशी आहे की सिद्ध करावी लागते हे जरी सत्य असेल तरी त्यामुळे अशा प्रकरणामध्ये मला असं वाटतं की न्यायपालिकेने एखादा मॅथेमॅटिकल फॉर्मुला किंवा कायद्याच्या थोडं पलिकडे जाऊन त्या प्रत्येक प्रकरणामधली वैशिष्ट्यपूर्ण फॅक्च्युअल मॅट्रिक्स काय आहेत व बाबी काय आहेत या सगळ्या बघून त्या अनुषंगानेच न्याय निर्णय करावा